पारंपारिक नृत्य म्हणजे लावणी लावणीमध्ये पातळ घातले जाते आणि दागिने वगैरे त्यांचे दागिने असतात ते चप्पलकंठी आणखी ठुशी कानात गो कानातली बाळी गळ्यात गोफ पाय पायात घुंगरू आणि के आणि हातात हिरव्या बांगड्या वगैरे आणि ते लुगडं वगैरे घालतात हे पारंपरिक नृत्य आहेत महाराष्ट्रातले